आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर गायिका गायक आणि बालगायक पण आहेत त्यामध्ये मला लता दिदींचे गाणे प्रत्यक्षात मी ऐकलेले आहे तरीपण मला खूपच त्यांचे गाणे आवडतात त्यामुळे त्यांच्या गाण्यावर मी गुनगुणत असते गाणे खूप आवडतात त्याबरोबर सुरेश वाडकरांचे पण गाने मला ऐकायला खूप आवडते ते त्यांचे प्रत्यक्ष गाणे कधी पाहायला मिळते ही मी वाट पाहाते